सनससाटी किंवा धार्मिक निमित्तसाठी मी कोणत्याही प्रकारची मूर्ती घरडवलेली नाही कारण मी नास्तिक आहे आणि या गोष्टीचा अनुभव मला अजून आलेला नाही